माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना म्हणजे एक खूप मोठा काळ होऊन गेला एक वर्षाचा तो म्हणजे कोरोना या कोरोनामधे मी माझे बऱ्याच मित्राना तिघा पासून दूर राहलो कुठं येणं जाणं अजिबात जमत नव्हतं आनी इन्कम सुद्धा बंद असल्यामुळे फोनमधे पण बॅलेन्स नव्हतं पत्रव्यवहार पण बंद होता कसल्याच पद्धतींन वार्तालाफ होत नव्हता ज्या काही घटना होत्या त्या फक्त मिडियाद्वारे समजत होत्या टीव्हीद्वारे समजत होत्या पण कुठलाच असला व्यवहार करता आला नाही चोवीस तास तासनतास आपण आपल्या घरामध्येच कोंडून राहत होतो कोणाशी वार्तालाफ होत नव्हता आपले मित्र परिवार आपल्यापासून दुरावले कोनाच्या नोकऱ्या गेल्या कोनाच्या घरातले मानसं निघून गेले मरण पावले त्या कोरोनामुळे खूप सारा आपल्याला त्रास झाला त्यामुळे तो काळ आपल्याला आपण तो विसरू शकत नाही पण या कोरोना मधे ते एक नवीन असं झालं की बऱ्याच व्यक्तिंना आपल्याला आपल्या गरजा समजू लागल्या की घरी बसल्यावर ही आपण काय करू शकतो काही काही नवीन कल्पना सुचल्या आनी या कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांनी आपले स्वतंत्र व्यवसाय आपल्या जीवनात उतरवले आपल्यामध्ये असलेले गुण त्यांनी आचरणात आणले

आपला स्वतंत्र व्यवसाय तो शेती असल कोनचा दुकान असल किराणा असल इलेक्ट्रिशन असल ज्याला जसं जमतय तसा व्यवसाय या कोरोना काळात त्यांनी केला आनी या खर तर जेवढं या कोरोनाच दुःख आहे तेवढच त्याचा मला एक आनंदही असा आहे की मला नविन काही तरी करून दाखवण्याची संधी या कोरोनानं दिली आनी या कोरोना काळात खरच मला स्वताच्या पायावर उभ राहता आलं आनी आज मी माझा स्वतंत्र व्यवसाय करू लागलो तो पण या कोरोनामुळे जर कोरोना नसता तर आपण तेच ते परिस्थिती जगलो असतो जसं चालू आहे तसं सुरळीत चालू झालं असतं पण भविष्यात आपल्याला कोणती अडचण येऊ शकते आणि त्या अडचणीवर मात आपण कशी करू शकतो हे या आपल्याला कोरोनानं दाखावून दिलयं हा दुःख पण आहे कारण आपल्या जवळची मंडळी आपल्याला सोडून गेली

जेवढ दुख आहे तेवढ आनंद पण आहे कारण वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर जगण्या पेक्षा स्वतंत्र व्यवहार करून आपण आज त्याचात जगत आहोत त्या बदल मी तर कोरोनाचा खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला हे दिवस दाखवले आनी त्या दिवसावर आम्ही मात करू शकलो पण आता भविष्यामध्ये कोरोना सारखी कोणती ही परिस्थिति आली तर आम्ही डगमगनार नाही आम्ही आमचा नवीन पर्याय वर आम्ही त्याच्यावर विचार करू आणि आमचं जीवन आम्ही अडथळा न पाहता सरळच सुर सुरळीत चालू ठेऊ हे आम्हाला या कोरोनान शिकवून दिलं म्हणून आमच्या आयुष्यातली ही अविस्मरणीय घटना आहे तो म्हणजे कोरोना